माझे आवडते लेखक पु ल देशपांडे आहेत पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मणराव देशपांडे यांचे साहित्य हास्य विनोदी आणि सामाजिक बांधिलकीशी जुडलेले होते त्यांचे साहित्य वाचताना व्यक्ती आपली गंभीर समस्या विसरून जात असेल त्यांनी चित्रपटातसुद्धा काम केलेले आहे त्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि नट म्हणून काम केलेलं चित्रपट म्हणजेच गुळाचा गणपती आहे असे विशिष्ट अष्टपैलू लेखक पु ल देशपांडे आहेत त्यांचे कथा वाचनसुद्धा फारच चांगले होते ते ऐकताना लोक खिळून बसलेले असत त्यांचे नाटकांचे अनुवाद इतर भाषेतसुद्धा झालेले आहेत त्यांचे स्वतंत्र नाटक तुजं आहे तुजपाशी हे आहे त्यांच्या पुस्तकाची इंग्रजी आणि कन्नड भाषेतसुद्धा भाषांतरित झालेली आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कारांनी गौरविले आहे साहित्य अकादमीने पद्मश्री महाराष्ट्रभूषण महाराष्ट्र गौरव असे अनेक प्रकारचे नावे आहेत त्यांचे निधन बारा जून दोन हजारला झालेले आहे